पूर्वी आपण अनेक प्रकारचे खेळ खेळतो पूर्वी खेळलेल्या पारंपरिक खेळाचे अनुभव खूप रंजक अस असतात आम्ही मित्रांसोबत एकत्र येऊन विविध प्रकारचे खेळ खेळतो यात लंगडी लगोरी कबड्डी सापशिडी पाठ खेळ गुळी अंडा छोटे मे चिटकी टायरमध्ये बसून फिरवणे असे अनेक खेळ सामाविष्ट असायचे असे अनेक प्रकारचे खेळ आम्ही सुट्टीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत असेल दिवाळीच्या सुट्टीमध्ये सर्व एकत्र येऊन ग्रुपने खेळायचो लगोरी लगोरीमुळे आपला शारीरिक पूर्ण शरीराचा व्यायाम होतो कबड्डी असेल हा खेळ खेळताना आपल्या श्वासाची क्षमता वाढते छुपेमे हा खेळ खेळताना आपल्याला एकमेकांना शोधण्या शोधायचे असते यात खूप मजा येते एकमेकांना शोधण्यामध्ये असे अनेक प्रकारचे खेळ आपण खूप छान प्रकारे खेळायचो या खेळण्यामुळे खेळण्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात शारीरिक आरोग्य म्हणजे जर एखादा रोग असेल रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपलं श जीवन हे निरोगी होतं मानसिक मानसिक आजार असेल ताणतणाव आपलं जे ताणतणाव असतात ते कमी होतील सामाजिक कौशल्य सामाजिक कौशल्य आपल्याला खेळामधून इथे इतर इतरांशी संवाद साधता येतो चांगल्या प्रकारे अनेक समस्या सोडवण्यासाठी सोडवण्यासाठीची क्षमता आपल्यात निर्माण होते अशा प्रकारचे अनेक फायदे आपल्याला खेळातून होतात आम्ही सुद्धा असे अनेक खेळ खेळलो आहे त्यामुळे आमचे शरीर हे पूर्णपणे निरोगी आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचे रोग नाहीत खेळाममुळे असे फायदे होतात आजकाल आजच्या आधुनिक काळामध्ये स्मार्टफोन कॅम्पुटर्स लॅपटॉप्स असे अनेक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक मॉडेल्स आले आहेत त्यामुळे मुले आजकाल व्हिडिओ गेम्स खेळण्यात व्यस्त असतात त्यांना असला पारंपरिक खेळाची संधीच मिळत नाही म्हणजे आजकाल मुले फोनवर गेम्स खेळत असतात त्यामुळे ते बाहेर ग्राउंडवर कधी खेळण्यासाठी जातच नाहीत त्यामुळे त्यांना असला संधीच मिळत नाहीत हे खेळ मुलांच्या सर्वांगीण विकाससाठी खूप महत्त्वाचे आहेत